कुठं गोवा गं पैसे वगैरे काही नाही ह्यात कुठं फिरायचं आहे समजत नाही नाही नाही आता नाही जर या सप्ताहामध्ये पुढच्या महिन्यामध्ये वगैरे बघू अगं गोव्यावरून गोवा किती दूर आहे किती लांब पडेल आपल्याला त्याच्यामध्ये खर्च किती येईल तुला कळते की नाही कळंत कमी खर्च्यामध्ये कुठं काय पायले पायले जाणार आहे का तू ट्रेननी मग पैसे लागेल क नाही ते रिजर्वेशन करायला लागते तिकीट वगैरे ते टी टी काय तुझे मामा आहेत तुला फुकटमध्ये घेऊन जाईल तर अगं तुला फिरायचंच आहे ना आपण नाही का ह्या इथं रावणवाडीला जाऊ खूप छान आहे तिथं पैसे पण ना लागतील आपल्याला पन्नास रुपयांंमध्ये जाणं येणं होईल आपलं अगं पैशाची बचत करावं लागते सवत आपल्याला कामात येईल हो हो आप पन्नास शंभर रुपये होतील तू काय घेणार नाही न सामान वगैरे हां जे पण आपण सायकलने जाऊ मस्त फिरत फिरत कशाला हसतील गं तुला माझ्यासोबत यायला लाज वाटते का सायकलनी नाही गं हो